आधीच्या काळात बकेटला दोरी बांधून विहीरीतून पाणी काढत होते लोक पण तेव्हा लोकांचे हात भरपूर दुखायचे मग काय काही ग वर्षानंतर इलेक्ट्रिक मोटर निघाली इलेक्ट्रिक मोटरनी पाणी भ भरणे खूप सोपे जात होते आधीच्या काळात दहाव्या लो मजल्यावर कोणाचे घर असले आणि किंवा त्यांच्या इथे पाहुणे आले तर खूप त्रास जायचा दहादहावेळा मग खाली येऊन बादली भरून मग परत वरती जायचं आताच्या काळात इलेक्ट्रिक मोटरमुळे इलेक्ट्रिक मोटरमुळे लोकांच्या घरात दहाव्या मजल्यावर असो किंवा विसव्या मजल्यावर असो पर लगेचच पाणी पोहोचते आता क कोणत्याही गो गोष्टीची काळजी न करता आ आपण पण इलेक्ट्रिक मोटर म्हणजे लाईन गेल्यावर इलेक्ट्रिक मोटरचा काही फायदा नसतो म्हणून आधीच्या काळात बकेटला दोरी बांधून विहिरीत टाकायचे मग पानी काढायचे तेव्हा इलेक्ट्रिकसुद्धा नव्हती आता आ इलेक्ट्रिक आहे इलेक् त्यामुळे लोकांचे काम सोपे झाले पाहिजे म्हणून इलेक्ट्रिक मोटरचा फार उपयोग होतो